बागकामासाठी आम्ही कुदळ टिकास फावडा टोपली या सारखी वस्तू वापरतो या मागचा उद्देश असा आहे ज्या वेळेस जमिनीमध्ये बीजारोपण करतो बीजारोपण करण्यापूर्वी जमीन ही भुसभुशीत करणे अतिशय आवश्यक आहे आणी जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला टिकास फावडा या उपकरणाची गरज भासते आणि अशा वेळीस जा वेळेस आपण ती मादिक माती खतून टोपल्याचा साह्याने माती बाजूला टाकतो आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये रोपवाटिकेचं रोपण करता येते शिवाय बिजाचं रोपण करता येते ह्यासाठी ह्या आत्ता सांगितलेल्या साहित्याची आपल्याला नितांत आवश्यकता पडू शकते